हॅलो हा यस मी सानिया शेख बोलत आहे मला ते मुक्ती जी शांती आहे वर्धा जिल्ह्यात तिथे जायचं आहे हा हा हा म्हणजे तिथे गद गौतम बुद्धाचं पण विहार आहे का

हा अच्छा अच्छा

अच्छा मग जेवणाचे पण चार्जेस लागते का तिथे

अच्छा आणि मग ते गार्डन घुमायचे वगैरे कशाचेच पैसे नाही लागत काय

अच्छा हा अच्छा अच्छा अच्छा अच्छा वेगळे लागतात का म्हणजे हरेक ठिकणचे वेगवेगळे पैसे लागतात हा अच्छा आम्ही चार ते पाच जणं आहे हो आम्ही बसनी येऊ वर्ध्यापर्यंत हा हा अच्छा अच्छा हा हा हा हा हा हो अच्छा अच्छा ठीक आहे ना हा ठीक आहे हो ठीक आहे हा हा धन्यवाद मग हो हा हो